आमच्या इथे अनेक प्रकारचे प्रदर्शन भरतात दर सहा महिन्याला एकदा असतं त्या प्रदर्शनामध्ये मी सहभागी होण्याचा प्रयत्न केला पण त्यापेक्षासुद्धा जास्त मी त्या प्रदर्शनाचा आपण समोरून बघून त्या प्रदर्शनाचा आनंद कसा घेता येईल याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला कारण आपण सहभागी होण्यापेक्षा आपण तिथे बघून त्या लोकांच्या कलेला दाद देणे किंवा त्या लोकांची जी क हे आहे त्या पद्धतीला आपण न्याय देणं दाद देण्यापेक्षासुद्धा न्याय देणं हे सगळ्यात महत्वाचं वाटतं मला म्हणून मी त्या प्रदर्शनातून अनेक वेळेला जाऊन अनेक वेळेला उपस्थिती दर्शवली आणि लोकांचं जे काही छान म्हणजे मला जे काही छान असं वाटलं तिथे त्यांना भरभरून प्रतिसाद देऊन भरभरून त्यांना त्या गोष्टीचा धन्यवाद दिले की जेणेकरून त्यांच्यामुळं आम्हाला ह्या गोष्टी प पाहता आल्या वेगवेगळ्या पद्धतीचं आम्हाला काही आकर्षण असतं आपल्याला काही रांगोळी असो किंवा पेंटिंगची असो काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला खूप छान वाटतात पाहिल्यावरती आणि त्या अवघडही तितक्याच असतात मग त्या वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की आपण हे करू शकतो का अर्थात त्याचं उत्तर नाही हेच येतं कारण ते जर अवघड असेल तर ते आपल्याला एवढ्या सहज रीतीनी करता येणं शक्य नसतं आणि त्यासाठी मला खूप ब म्हणजे खूप मी प्रयत्न करते की आपणही हे करायचा प्रयत्न करावा त्या गोष्टी शिकण्याचा त्यासाठी मी खूप प्रयत्न माझ्याकडून मी करायचा प्रयत्न करते आणि रांगोळी आणि ह्या गोष्टींना तर मी खूप म्हंजे पेंटिंग रांगोळी ह्या गोष्टींना खूप प्राधान्य द्यायचा प्रयत्न करते आणि त्या लोकांना पण तितकंच प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करते